आता हा क्वेश्चन असा आहे की मी एक छंद म्हणून घोडेस्वारी का निवडली आहे सो प्रत्येकाचा वेगवेगळा छंद असतो प्रत्येकाचे वेगवेगळे हॉबीज असतात प्रत्येकाचं वेगवेगळं काहीतरी असतं सो जसं माझं आहे सिंगिंग आणि घोडेस्वारी म्हणजे हॉर्स रायडिंग मला हॉर्स रायडिंग प्रचंड प्रमाणात आवडते मला त्यांचे म्हणजे जो ॲटिट्यूड किंवा जो प्रोग्रेस किंवा जे काही असू दे जे आपल्याला फोर व्हीलर किंवा टू व्हीलरमध्ये बसून मिळत नाही ते घोडेस्वारी म्हणजे हॉर्स रायडिंग करण्यातून खूप प्रचंड प्रमाणात मिळतं आणि दिसून पण येतं की आपण एखाद्या गोष्टीला किती एलिजिबल असतो म्हणजे तसं असं असते की घोडेस्वारी करणारं करणाऱ्यांचं एवढं म्हणजे हे सोपं नसतं घोडेस्वारी करणे घोड्याला सगळं सांभाळावं लागतं किंवा त्याची केअर केली जाते किंवा त्यांना वागणूक कशी द्यायची हे ठरवलं जातं त्यांची वागणूक दिली जाते त्यांना व्यवस्थित त्यांचं सगळं काही करण्यात येतं जे की थोडंफार कठीण असतं आणि घोड्यांना सांभाळणं खूप आवड असतं मला खूप प्रचंड प्रमाणात आवडते हॉर्स रायडिंग घोडेस्वारी सो मी ह्याच्यासाठी छंद हा निवडला की कारण मला आवडतं मला आवडतं ते म्हणून मी निवडला आणि मी काही असू दे जे जेवणामध्ये कधीच घोडेस्वारी सोडणार नाही करायची आणि असू दे आता जरी तुम्ही जरी म्हटलं की तू टू व्हीलरमध्ये आणि घोडेस्वारीमध्ये काय निवडशील तर मी तेच निवडून घोडेस्वारी कारण मला ते हॉर्स रायडिंग करायला खूप आवडतं आणि माझे काही असू दे वेगवेगळे छंद पण त्यातील हा एक इम्पॉर्टंट छंद आहे आणि मी केली आहे लहान असताना घोडेस्वारी पण आता मी बंद केले कारण खूप अभ्यासाचं वगैरे खूप काही वर्क आहे खूप काही आपलं आपल्या सिच्युएशन्स असतात खूप काही आपलं हे असतं जेणेकरून आपले छंद काहीच सुटतात पण घोडेस्वारी मी अशी सोडलेली नाही तीन करणारच पण आता मध्ये थोडा ब्रेक झाला आहे पण घोडेस्वारी अत्यंत घोडेस्वारी केल्यानंतर अत्यंत आपल्याला कॉन्फिडन्स येतो असं मला वाटतं कारण त्यातनं आपला कॉन्फिडन्स मिळतो आणि ते खूप चांगलं आहे एखाद्या विद्यार्थ्यासाठी किंवा एखाद्या माणसासाठी कॉन्फिडन्स येणं सो मला म्हणून घोडेस्वारी हा छंद मी निवडला आहे